हॅलो

हो या ना मॅम हो मॅम भेटेल की हो मॅम हो भेटेल मॅम हो मॅम ठीक आहे हो मॅम तुमच्या टेबल नंबर फोर हा बुक केलेला आहे तुमच्या सहा माणसांसाठी हो भेटेल ना मॅम तुम्हाला सेपरेट टेबल पाहिजे का एकच टेबल पाहिजे मॅम हो भेटेल मॅम दोन सेपरेट टेबल भेटेल ना मॅम नाही मॅम आपल्याकडे सगळं अव्हेलेबल आहे हो मॅम व्हेज व्हेजमध्ये पनीरभाजी हो पनीर शेवभाजी तुम्हाला काय पाहिजे मॅम यामध्ये

हो मॅम भेटेल हो मॅम सात वाजेपर्यंत आले तरी चालेल

शेप्रेट चार्ज असतो मॅम

मॅम तुम्हाला जशी पाहिजे तशी भेटू शकते तुम्ही सांगून द्या आम्हाला कशी पाहिजे तुम्हाला आम्ही तशी डेकोरेशन करून ठेऊ हो मॅम ठीक आहे मॅम तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही एका किचनमध्ये बनवलेलं चालेल की शेपरेट शेपरेट पाहिजे हो मॅम भेटेल मग तसही हो मॅम मग आम्ही तशी अरेंजमेंट करून ठेऊ हो भेटेल ना मॅम मॅम तुम्हाला अजून काही पाहिजे आहे अजून काही फॅसिलिटीज हो भेटतं

हो हो मॅम तुमच्यासाठी दोन टेबलची बुकिंग केली आहे तुमचे दोन्ही पण एकाच हॉलमध्ये बुकिंग करायची व्हेज आहे आणि नॉनव्हेजवाल्यांची का सेपरेट सेपरेट हॉल पाहिजे तुम्हाला हो ठीक आहे मॅम मग तशी आम्ही अरेंजमेंट करून ठेऊ हो मॅम आमच्या इथे आमच्या हॉटेलमध्ये भरपूर स्वच्छता आहे अजून तुम्हाला काही पाहिजे का मॅम सांगून ठेवा आजच परत काही प्रॉब्लेम यायला नको

हो मॅम चालेल ठीक आहे मॅम थँक्यू